पोल्ट्रीवर पर परिणाम करणारे भरपूर प्रमाणाचे असे रोग आहेत ते कसे टाळता येतील व पोल्ट्रीतील पक्ष्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी जेव्हा पोल्ट्रीमध्ये नवीन पक्षी येतो तो एक दिवसाचा असतो त्याचे लसीकरण वगैरे होऊन तो पक्षी आला आलेला असतो तर आधी पोल्ट्री स्वच्छपणे धुऊन तो ते निर्जंतुकरण करून घ्यायचे असते त्यासाठी पोल्ट्री पूर्वी पुर सु पूर्णपणे पाण्याने स्वच्छ पूर्व पूर्वीची जी घाण आहे ती पोल्ट्रीतील काढून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी त्यानंतर त्यावर चुन्याचे पाणी मारावे जेणेकरून त्या आलेल्या पक्ष्यांना उष्णता मिळेल व त्यामुळे पक्षी वाढीसाठी मदत होईल त्यानंतर चुना मारल्यानंतर तो चुना वाळू द्यावा चुना वाळल्यानंतर त्यावर तांदळाची टूस किंवा गव्हाची भूसकाट वगैरे जेणेकरून पक्ष्यांना डायरेक्ट उब न देता त्या टुशीच्यामार्गे वगैरे उष्णता यावी तर पोल्ट्रीमध्ये त्यामध्ये पाणी व खाद्य व्यवस्थितरित्या पक्ष्यांना खाता येईल अशाप्रमाणे ठेवावे ते पाणी किंवा खाद्य सांडू नये पाणी ते सांडल्यामुळे आमोनिया नावाचा द तिथं वायू तयार होतो त्यामुळे पक्षी पक्षी कमकुवत बनतो त्यामुळे पाणी सांडू नये याची काळजी पूर्णपणे घ्यावी तसेच पोल्ट्रीतील पक्ष्यांना जो देशी पक्षी असे त्यांना प्रत्येक आठवड्याला सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी एकवीसाव्या दिवशी व अठ्ठावीसाव्या दिवशी अशा चार प्रमाणात डोस द्यावे लागते सातव्या दिवशी त्यांच्या डोळ्यामध्ये लासोटा नावाची लस द्यावी लागते तसेच चौदाव्या दिवशी गॅम्बोरा नावाची लस त्यांच्या डोळ्यामध्ये द्यावी लागते एकवीसाव्या दिवशी जेवढे पक्षी आहेत त्याच्या दीडपट पक्षीच्या प्रमाणात लस ही द्यावी लागते ती आपण पाण्यावाटे सुद्धा देऊ शकतो तसेच अठ्ठावीसाव्या दिवशी सुद्धा गँबोरा नावाची लस परत एकदा दिली जाते त्यामुळे पक्ष्यांना काही इजा होत नाही पोल्ट्रीवर परिणाम करणारे काही घटक सामान्य रोग असे आहेत पोल्ट्रीवर पोल्ट्रीच्या शेजारी असणारे घूस मुंगूस उंदीर वगैरे पोल्ट्रीतील कोबा वगैरे उकरून पक्षी पळवण्याची दाट शक्यता असते तसेच सापाची सुद्धा तिथे भीती असते तर पोल्ट्रीवर येणारा रोग तो सर्वात मोठा म्हणजे बल्ड फ्ल्यू बल्ड फ्ल्यू जर आला तर त्या एका जर पक्ष्याला त्याची लागण झाली तर पोल्ट्रीतील सर्व पक्षी मरण्याची दाट शक्यता असते तसेच क्रायोझेरा म्हणून जो रोग येतो त पोल्ट्रीमध्ये सांडलेलं खाद खाद्य व पाणी यामुदे यामुळे जो आमोनिया तयार होतो त्या त्या आमोनियामुळे पक्ष्यांना हा रोग होतो त्यांच्या डोळ्यामध्ये डोळ्यामधून त्याची लक्षणे अशी की त्याच्या डोळ्यामधून पाणी याय लागतं हळूहळू त्यांचा डोळा सुजतो व त्यांना दिसायचं बंद होतं त्यांना दिसायचं बंद झाल्यामुळं ते खायचं व प्यायचं बंद करतात त्यामुळे त्यांच्यावर मर मर होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पोल्ट्रीमध्ये पाणी व खाद्य सांडू नये याची पुरेपूर काळजी घ्यायची असते ते सांडलं तर रोग येण्याची शक्यता असते प्रत्येक पक्ष्यावर असं लक्ष द्यावं लागतं की पक्षी प्रमाणात खाद्य खातो की नाही पक्ष्यांना अति प्रमाणात खाद्य देऊन सुद्धा काही उपयोग नाही किंवा कमी प्रमाणात खाद्य खात असेल तर त्यांना खाद्यवाढीचे औषध वगैरे देऊन त्यांना लवकरात लवकर खाद्य खाता येईल असं करावं त्यांना वेळोवेळी खाद्य व पाणी आहे की नाही हे बघत राहावं त्यामुळे पक्षी हा व्यवस्थितपणे वाढतो त्यांना टाईम टाईमला जर खाद्य व पाणी जर मिळालं तर पक्षामध्ये वाढीची क्षमता ही व्यवस्थित होती आणि त्यांची वाढ व्यवस्थित होते